हां हां जय श्रीराम जय श्रीराम हो हो अगं करायलाच पाहिजे ना मला अगदी अगदी तुला सांगते अगदी खरोखर कालच असं आज मला वाटतं आपण का हॅलो म्हणतो रामराम का नाही म्हणत हो की नाही रामराम म्हणायला हवं की नाही आपण आपल्या पासून सुरवात करूया बाई हो अगं हो आणि त्या मानसिकतेतून मानसिक गुलामगिरीतून आपण बाहेरच पडलो नाही हल्लीचे लग्न काय हल्लीचे कपडे काय मुलांची लाईफस्टाईल काय वागणं काय कसं

अगं काय त्या अक्षरश त्या तू म्हणशील काय बोलते म्हणून अक्षरश त्या फाटक्या तुटक्या चड्ड्या घालतात एवढ्याल्या एवढ्याल्या आणि ते काय वर टॉप नावाचं काय तरी घालतात आणि सगळं त्यातून जे झाकायला पाहिजे तेच दाखवतात काय ह्या मुली आणि मग जर या मुलींवर कोणी काही अधिक प्रसंग केला तर मग आपण कोणाला बरं जबाबदार धरायचं त्या मुलीच जर स्वत च्या शरीर प्रद प्रदर्शन करत अगं नाही अंग प्रदर्शना असं नाही म्हणायचं की जे अंगभर असं घाला व्यवस्थित टॉप घाला पण तुमचं सगळं ते बाहेर दिसेल रोब हा शब्द ही बोलायचं माहिती नाही आहे तेच तेच मला म्हणायचं आहे की डिसेंट असायला हवं व्यवस्थित असायला हवं बघून असं किळस वाटायला नको किंवा की काय घातलं असा विचार समोरच्याचा मनात यायला नको असं व्यवस्थित राहावं व्यवस्थित बोलावं एवढंच नाही तर आताची लग्नं बघ बरं तू लग्नसमारंभ काय धांगडधिंगाणा असतो त्या संगीताच्या नावावर कुठल्याही गाण्यावर कसंही नाचतात हो हो

अगं पण ह्याच्यावरूनच आपला हे ना आपल्या पूर्ण समाजाचं धरसोडीची वृत्ती एक वे वेगळं असं काय म्हणतात समाजमन दिसून येतं नाही का धरसोड हे एकही पूर्ण होऊ देत नाही एकाचा नीट आनंद घेत नाही खाण्याचे पदार्थ तरी काय पूर्वी कसं साग्र संगीत मसाले भात पुरणपोळी असं जेवण असायचं आता त्या नूडल्स नूडल्स शिवाय हो हो बरं हॅलो अगं मला दुसरी एक फोन येतो आहे मी थांबू का आपण नंतर बोलूया नक्की हाे बोलूया चल चल ओके चल बाय जय श्रीराम रामराम ओके रामराम